आपल्या भारतात कलेची फारच विविधता आहे जसं की आता उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रात लावणी आहे जी कला फारच छान आहे केरळचं घ्यायचं झालं तर त्यांची दागदागिने बनवण्याची पद्धत जी आहे ती खूप सुंदर आहे पंजाबमध्ये कपड्यांची विविधता आहे तर ह्या ज्या कला आहेत आणि त्यांचे कलाकार आहेत त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी सरकार फार मदत करू शकते आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्यासाठी प्रदर्शनं करून दिली किंवा विविध स्पर्धा घेतल्या तर त्या कलाकारांना त्याचा फारच फायदा होईल आता डिजिटल प्रभावामुळे काय झालं आहे आजकालचे जे छोटे मोठे कलाकार आहेत तेसुद्धा एक एक मिनटाचे व्हिडीओ बनवून व्हायरल होतात त्यांची कला सादर करण्याचा त्यांना सं त्यांना संधी मिळते आणि आपले जे जुने कलाकार आहेत ते त्यांना फारसं अशी काही आवड नसल्यामुळे ज्यांना डिजिटलमध्ये फारसा काही इन्टरेस्ट नसल्यामुळे ते असे मागे पडत चालले आहेत ज्यांच्यात खरंच खूप कौशल्य आहे त्यांची कला सादर करण्याचं त्यांच्यात टॅलेन्ट आहे तर मला असं वाटतं की डिजिटल प्रभावामुळे हे जे छोटे मोठे कलाकार आहेत त्यांना फायदा तर झालाच आहे पण आपले जे जुने कलाकार आहेत त्यांना थोडा फार डिसअॅडवानटेज आहे